मागच्या महिन्यात मी महाराजा फर्निचरमधून डायनिंग टेबल विकत घेतला होता त्याची कॉलिटी त्यांनी सांगितल्याप्रमाणे काहीच विशेष नाही आहे म्हणजे आम्ही तो तिथे पाहिला तेव्हा तो खूप चांगला वाटला पण आम्ही जेव्हा घेतला घरी आणलो तेव्हा त्याच्यावर बसल्याबरोबरच तो डायरेक्ट तुटला आणि आणि आम्ही आता त्या एजन्सीमध्ये कॉल करत आहे तर ते आमचा कॉलसुद्धा रिसीव्ह करत नाही आहे आणि त्यामुळं आम्ही आमची त्यांनी खूप मोठी फसवणूक केलेली आहे